पुस्तकं वाचन पूर्ण करण्यासाठी मला तरी ते पुस्तकावर डिपेंड करते की त्याला किती वेळ लागेल जर कमी पानाची पुस्तकं असली तर ते कसे मला लवकरच संपते आणि जास्त पानाची असली तर तसा त्याला थोडा वेळ लागतो पण काही असं की ते पुस्तकं जर खूप जास्त अशी इंटरेस्टिंग असली तर ती वाचायला मला जास्त असं भर त्या गोष्टीवर जास्त भर देतो ते लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो आणि कसं मी जर सलग म्हटलं तर मी तरी चार तास त् तरी पुस्तक वाचू शकतो एक आणि असं वाचनासाठी काही असं माझं ठराविक वेळ नसते की एवढ्या ह्या ह्या वेळेसच मला करायचं आहे आणि कसं फक्त एक लक्ष आहे माझं की मला प्रत्येक पुस्तक वाचून घ्यायची आहेत जगात जेवढे पुस्तकं आहेत तेवढे वाचून घ्यायचं माझं एक ध्येय आहे पण ते पूर्ण होऊ शकणार की नाही याच्याबद्दल नाही सांगता येत पण कसं जर जेव्हा मला पुस्तकं वाचायचे आहे तसं मी असं एक प्रवाहाप्रमाणे चालत राहतो की जोपर्यंत ते पुस्तक पूर्ण होत नाही तोपर्यंत मी वाचत राहीन आणि जशी तो एक पुस्तक संपली तसं लगेच दुसरी पुस्तकं घेऊन वाचायची